अलीकडच्या काळामध्ये आपल्या भारतीत अवस्थे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप असे बदल झाले म्हणजे विकसित झाले खूप विकसित झाले आणि मुख्य म्हणजे उद्योग ग उद्योग सुद्धा वाढले ते कशामुळे आपलं रोड वगैरे म्हणजे सिमेंटचे रोड बांधले गेले आ समृद्धी महामार्ग तयार झाले त्याच्यामुळे कसं ते उद्योगांना चालना भेटली घाट ट्रक वगैरे असले किंवा रेल्वे वगैरे असले यांना खूप म्हणजे महिन्यात म्हणजे जास्त त्रास झाला आहे झाला विकसित होत गेले ते अजून त्याच्यामुळे रोडमुळं त्याच्यामुळे फायद्याला खूप फायदा झाला यामुळे पोषक उद्योग वाढला त्यामुळे पोषक पोषक असं सर्व काही व्यवस्थित झालं आ आर्थ इंटरनेटमध्ये इंटेरसेटमध्ये बँकिंगला सुद्धा बँकिंगचे वगैरे करोनाकाळामध्ये बँकिंग लाभ घरी बसल्यामुळे डिजिटल चं पेमेंट वगैरे करायला खूप फायदा झाला करोनाकाळामध्ये सर्व घरी वगैरे होते त्यामुळे खूप खूप फायदा झाला चांगलं झालं व्यवस्थित झालं त्याच्यामुळे खूप असं काही चांगली हे झालं